आम्ही सोयाबीनची लागवड ही आपला जो ऋतू असतो हिवाळा उन्हाळा आपल्या पावसाळ्याचा त्या ऋतूमध्ये ही लागवड केली जाते आणि ती असं ठरवलं जाते की म्हणजे जसं जूनच्या सात सात ते वीस जूनपर्यंत ती लागवड केली जाते